पहा हे केळझर एकचक्री नगर आहे ह्या एकचक्री नगरामध्ये जुना जो इतिहास पाहतो म्हणलं तर जुना इतिहास म्हणजे इथं तीन याचं हे आहे प्रतिष्ठान एक मस्जिद आहे एक गणपती देवस्थान आहे आणि एक विहार आहे या विहारामध्ये बी जे काय पहिल्यापासून कार्तिक पौर्णिमेचे कार्यक्रम होत होते त्यावेळेस गावगुंडी होत होते आता विहारामध्ये पूर्ण पर्यटन स्थळासारखं झालेले आहे दुरुस्ती झालेली आहे गव्हर्मेंटनं काही दुरुस्ती केलेली आहे ट्रसनं काही दुरुस्ती केलेली आहे लोकॅलिटी वाढलेली आहे आणि सुविधा झाली आहे म्हणून आता पर्यटन स्थळाची लोकसंख्या आणि विहार पाहण्यासाठी जास्त लोकायची गर्दी होत आहे तसेच आता ह्याची गणपती जयंती आता सतरा फरवरीला आहे इथे बी सुधारणा झालेली आहे आणि हे बी जागृत देवस्थान असून तिथे बी लोकसंख्याची वर्दळ चालू झालेलीच आहे आणि सतरा तारखेला तिथे बी जत्रा भरणार आहे नं मोठ्या संख्येनं लोकं तिथे येणार आहे आताच अकरा तारखेला दर्ग्यामध्ये उरूस झालेला आहे ते बी प्रसिद्ध मस्जिद आहे तिथे बी लोकॅलिटी वाढलेली आहे पहिले तिथं कोणी जाय नाही तिथे वाघ येत होते आता तिथं लोकॅलिटी वाढली ना तिथं पण सगळे लोकं तीर्थ घ्यायसाठी जात आहे